अंहं हा मॅडम भाजीवाला बोलतोय बोला अच्छा हां हां आं मॅम आपल्याकडे सगळंच आहे आं मॅडम आपल्याकडे सगळ्याच भाज्या अव भाज्या अवेलेबल आहेत चवळीच्या शेंगा वाल गवार मेथी टमाटर वांगे सगळंच आहे

वांगे पाच किलो

फूलगोबी दोन किलो ओके

आलू चार किलो चालेल ऑ हो मॅडम आपल्याकडे सकाळीच भाजीपाला येते अ तर सगळं फ्रेश राहते

आ हो मॅडम सायंकाळपर्यंत भेटून जाणार अं टोटल आपले होणार एक हजार पन्नास अं मॅडम डिस्काउंट कापून तुम्हाला मिळून जाणार अ एक हजारमधे होऊन जाणार तुमचं आणि तुम्हाला होम डिलीवरी पाहिजे की काय पाहिजे ठीकय चालेल तुमची होम डिलीवरी करून देऊ या

ओके अं ठीकए चालेल

अं हो मॅडम येऊन जाणार हो ठीकए चालेल हो धन्यवाद हो